तेवीस हजार दोनशे दहा दहा हजार एकशे पंचावन्न पाच हजार चारशे नऊ तीन लाख पंचवीस हजार एकशे एक पाच लाख पंचवीस हजार